ह्या बागेची काळजी घेण्यासाठी सुरवातीला खुरप्याने गवत काढून माती वगैरे खुरप्यानेच भुसभुशीत करून घेतो आणि त्याच्यानंतर रोपे लावली रोपे लावल्यावर त्याला पाणी घालण्यासाठी पाण्याची झारी वापरतो आणि परत त्याच्यामध्ये काही तण वगैरे आले तर ते खुरप्याने काढतो किंवा खोऱ्या वगैरे वापरून त्याची आळे व्यवस्थित बनवतो व्यवस्थित आळे बनवल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी राहते